मराठी भाषा ही खूप जागृत भाषा आहे मराठी भाषामुळे सर्वांना व्यवस्थित चांगले बोलता येते मराठी भाषा ही अत्यंत सुशिक्षित भाषा मानली जाते सध्याच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये लहान मुले नवीन नवीन शाळेमध्ये जात असल्यामुळे त्यांना मराठी भाषा एवढी येत नाही नस येत नसल्यामुळे ते जास्त मराठी बोलत पण नाहीत त्यांच्या तोंडामध्ये कॉमन इंग्लिश शब्द राहतात त्यामुळे त्यांना मराठी जास्त बोलता येत नाही मराठी ही भाषेचा प्रभाव लोकांवरती खूप पडला पाहिजे सध्या या नवीन युग युगाच्या पिढीमुळे इंग्लिश पिच्चर बघायला लोकं खूप जातात मराठी पिच्चर मराठी गाणे लोकांना लोकं बघत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष होतं त्याच्यामुळे मराठी भाषेचा प्रभाव हा सगळ्या लोकांवरती कमी झाला आहे पण आपल्या भारताची मातृभाषा ही मराठीच आहे आणि ती मराठीच राहण्यासाठी लोकांनी सगळीकडून प्रयत्न केली पाहिजेत आपल्या घरच्या लहान लहान मुलांनासुद्धा मराठी शिकवा तुम्ही मराठी शाळेत घाला त्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीने जागरूक राहतील चांगलं शिकतील चांगलं बोलतील आणि मोठे होऊनसुद्धा खूप चांगले व्यक्ती बनतील